शाळेमध्ये अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम चालतात जसं की शाळेमध्ये आजकाल कॉम्प्युटर शिकवला जातो स्विमिंग शिकवली जाते तर असे आणि पी टी वगैरेसारखे उपक्रम चालतात तर आणि कार्निवल प्रोग्राम पण होतात आजकाल शाळेमध्ये तर त्याच्यात बक्षीस म्हटलं म्हणजे मेडल वगैरे दिले जातात मुलांना तर मी माझ्या शाळेच्या काळात जेव्हा आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग पहिले तर आम्ही गॅदरिंग म्हणत होतो ते प्रोग्राम होत होते तर मी एका डान्समध्ये भाग घेतला होता आणि डान्समध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा मला बक्षीसही मिळालं होतं ते बक्षीस मग मला पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं आणि माझा डान्स पण खूप छान झाला होता खूप टीचर्सना स्टुडंटला वगैरे खूप आवडला होता तेव्हा मी पाचव्या वर्गात होती